हॅलो हा गुड इव्हिनिंग मॅम मी कोमल बोलते आहे मी नाग नागपूरवरनं आली आहे इकडे आमच्या बाजूला काका राहतात त्यांनी तुमचा नंबर दिला तर मला असं विचारायचं होतं की बुलढाणा साईडला कुठे फिरण्यालायक स्थळं आहेत का म्हणजे आम्ही पहिल्यांदा आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही आहे म्हणून तुम्हाला फोन केला आहे अच्छा अजिंठा जास्त लांब पडेल का इकडून अच्छा अच्छा अच्छा अच्छा तर मग इकडनं बस वगैरे जाते की ट्रेन ॲवेलेबल आहे इकडे की ट्रेन नाही आहे

अच्छा अच्छा अच्छा तर खर्च वगैरे जास्त येईल का की कमी बजेटमध्ये होईल म्हणजे कसं जास्त लांब असेल तर आम्हाला कसं आम्ही दोनच दिवस आलो आहे इकडे अच्छा अच्छा अच्छा असं आहे का हो कारण की कसं आहे आम्ही नागपूरलाच असतो आम्ही इकडे आलो नाही आहे आतापर्यंत आणि आम्ही आलो तर आमच्या आम्ही जिथे रूम केली आहे तिथल्या बाजूच्या काकांनी आम्हाला तुमचा नंबर दिला म्हणजे ते एक पॉम्पलेट लावलेलं होतं इकडे तर आम्ही तिकडनं नंबर घेतला तुमचा काकांकडनं त्या तर त्या काकांनी आम्हाला सांगितलं तुमचा नंबर घ्या आणि तुमच्या इकडनं कसं आता आम्ही म्हणजे अननोन शहरात आलेलो आहे सिटीत आलो आहे तर आम्हाला पण काही म्हणजे आजकाल तुम्ही बघू शकतात की जग कसं झालं आहे तेच ना म्हणून मग कसं हो ना हो ना हो ना हो ना चालेल मी येते तुमचं ऑफिसला तुमचं ऑफिस कुठे आहे अच्छा हो का आम्ही इकडे बसस्टँड साईडलाच राहतो आहे आमची रूम केली आहे तर आम्हाला जवळ पडेल का बरं बरं तुमचा ॲड्रेस तुम्ही मला व्हॉटस्अप करु शकता का बरं तुम्ही किंवा तुमच्या एजंटला सांगा व्हॉटस्अप नंबर म्हणजे सॉरी व्हॉटस्अपवर हेल्प करायला हा माझा व्हॉटस्अप नंबरच आहे ॲड्रेस द्यायला कारण हो हो चालेल काही प्रॉब्लेम नाही हो चालेल थँक यू